हॅलो हां बोला हे बोला जे बोला हां आता झालेच बरेच दिवस आज तुम्हाला कशी आठवण झाली हां हो बरं बोला काय विशेष होय ना आलो बरेच दिवस झाले हे जरा जमलं नाही कॉन्टॅक्ट करायला बोला की

काय समज् हां हां रंकाळ्यावर गर्दी फार असते दुसरं काय बघा आणि ते काळंबा तलाव आय म्हटलं जरा बरा

बरं आ पण गर्दी फार असते म्हणतात अहो मग ते गर्दी फार असते असं म्हणतात हां

हां हो होय

नाही मला आता बरोबर आहे आम्हाला काय होतं आहे आता र गर्दी नको वाटते अहो दनवा आणखी कुठं एखादं रानाबिनात जाऊन सुद्धा बसलेलं आम्हाला आवडंल गर्दी नको अशी एक मानसिकता झाली आहे

हां हां हां हां

पण मला आता कोल्हापुरची काय फारशी माहिती नाही आता मी राहतो आहे कुठं बघा रुईकर कॉलनीच्या तिथं राहतो जागा नाही तिथून मला यायचं तर कसं आलं पाहिजे रिक्षाने यायचं

बरं कोळीवाडी का हां हां हां

हां हां हां चालतं आहे हां आता आमच्याकडं वाहनंच काय उपलब्ध नाही अहो हो पब्लिक वाहनानंच आम्हाला यायला पाहिजे पर्यायच नाही आमच्याकडं पब्लिक वाहनानंच यावं लागेल

तरी रिक्षानं आलो तर किती अंतर पडतं आहे काय किती भाडं होईल हो अरे बापरे बरं बघतो बरं थोड्या वेळात फोन करतो जरा बायकोला विचारून फोन करतो आणि येतो हां ओके ओके